हॅलो हो नमस्कार नमस्कार बोला मॅडम हो आताच झालं आहे हां हां हो नक्कीच हो यायचंच आहे मला कुठे आहे ते हां बरं बरं बरं जवळपास काय खूण आहे आहे का एखादी की ज्याच्या मला सोपं जाईल हो मी पाहिलं आहे एकदा गेलो आहे तिकडे बरोबर बरोबर काय आहे का हे हां हां हो का बापरे अरे मला पण पाहायला पाहिजे ते त्याच्यात हो चालेल चालेल हां हं पण सगळ्यात दर्शन हो पण गर्दी अच्छा हां नाही पण म्हणजे पण आज गर्दी खूप असेल न हो मॅडम तिकडे हां हो हो पण म्हणजे येतो बा मी तसं घरी सांगून येईन की वेळ लागेल म्हणून नक्कीच सहा वाजता चालेल चालेल मी तर त्या त्या त्यांच्या जे मुख्य प्रवेशद्वार आहे तिथेच उभा राहतो हां हो धन्य धन्यवाद मॅडम